मुळात आधी प्रार्थना आणि पूजा मी देवाच्या अतिशय क्लोज असल्यामुळे मला मी त्यांच्याबद्दल काहीच आधी खोटं बोलत नाही फार वेळा देव प्रत्येक गोष्टीत शिक्षा करतो असं म्हणजे धारणा आहे खोटं बोलणं म्हणजे थोडक्यात एवढंच होतं की कधीतरी काही स्तोत्र म्हणण्यात किंवा कश्यात तरी टंगळमंगळ होते आणि तेव्हा कुठेतरी असं चुकीचं चुकल्या चुकल्यासारखं किंवा एखाद दिवस जर आमच्या आम् माझ्या रोजच्या रुटीन मध्ये जे काही मी देवाची पूजा करते किंवा प्रार्थना करते जे काही स्तोत्र म्हणते त्यात काही तरी राहून गेलं किंवा होतं असं की मी मुलगी असल्यामुळे आमच्याकडे डेट आमच्या मुलींच्या ज्या येतात त्या पाळल्या जातात त्या पिरिअडमध्ये मला प्रार्थना पूजा करता येत नाही मग त्यावेळी थोडंसं असं वाईट वाटतं किंवा काहीतरी चुकल्या चुकल्यासारखं वाटत राहतं बाकी देवाकडे किंवा त्याबाबतीत खोटं बोलण्या खोटं बोलणं होतच नाही कारण आपण इथे जे खोटं बोलत असतो त्याला ते सगळं माहिती असतं त्यामुळे खोटं बोलणं होत नाही